काम किंवा शाळे यासारख्या इतर बांधीलकींसोबत पोहण्याची ताळमेळ घालण्यासाठी मी वेळेचा योग्य नियोजन करतो मी दिवसाचा ठरावीक वेळ पोहण्यासाठी राखून ठेवतो मुख्यतः सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कामानंतर दररोज किमान एक तास पोहण्याचा सराव करण्याचा प्रयत्न करतो आठवड्यातील वेळेनुसार कधी कधी सराव कमीजास्त होतो पण सातत्य ठेवण्याचा प्रयत्न असतो पोहण्यास मुळे मानसिक ताजे त ताजेत वानपणे आणि शारीरिक दुरुस् तंदुरुस्ती टिकवून राहते त्यामुळे दैनंदिन जवाबदाऱ्या अधिक ऊर्जे प ऊर्जेने पूर्ण करता येतात